मी ऑनलाईन एका नवीन लेगिन्सचा लेगिन्स शोधत होतो पण मला ती लेगिन्स मिळालेली नाही आहे तर मला त्याबद्दल जरा इन्फॉर्मेशन पाहिजे होती हां विवालाचा माझा साईज थर्टी टू आहे विवाला त्यात जराशी अशी काय म्हणतात त्या टाईपमध्ये जास्त ब्राईट नाही जास्त डिम नाही अशा कलर्समध्ये पाहिजे वाईटच्या शेडमध्ये बट प्रॉपरली वाईट नाही पीच ऑर समथिंग लाईक यलो यलोच्या शेडमध्ये यलो किंवा क्रीम क्रीम कलर आपण म्हणतो त्या शेडमध्ये मला काहीतरी पाहिजे आहे हं म्हणजे वरून थोडीशी अशी माझी वेस्ट साईज प्रॉपर बसूदे थाईजमध्ये फिट असावी आणि खाली जाऊन बेलबॉटम टाईप जरासं लूज फ्लेअर पॅन्ट असल्यासारखी तर त्या टाईपच्या पॅन्ट्स आपल्याकडं अव्हेलेबल आहेत का साईज दुसऱ्या नाही आहेत का अव्हेलेबल तर साईज मला साईज थर्टी टू टू थर्टी फोर थर्टी फोर जास्त कम्फर्टेबल असेल पण त्या हाईटप्रमाणे माझ्या हाईटप्रमाणे माझी हाईट आता बिलो द हिप माझी हाईट निअरली टू पॉईंट फाईव्ह फीट्स असेल टू पॉईंट फाईव्ह फीट्सची हाईट हां तर किती त्याच्या प्रायसेस काय आहेत काय आणि आपलं स्टोअर कुठे आहे स्टोअरचा ॲड्रेस जरा ते कळेल का प्रायजेस ओके प्रायसेस ठीक आहेत ठीक आहे तर मी स्टोरला व्हिजिट करेन ओके ऑनलाईन लेगिन्स एक नवीन जोडी शोधत आहे पण त्यात आवडता कलर आणि मला साईज पण नाही मिळाली तर ती तुमच्याकडं अवेलेबल आहे का यासाठी कॉल केला होता मी जर तुमच्याकडं अव्हेलेबल आहे असं म्हणत आहात तर मी एकदा स्टोरला येऊन व्हिजिट करून तुमच्याकडनं ते परचेस करेन थँक्यू त्याबद्दल